हो मला लिहिण्याची खूप आवड आहे मी बऱ्याच विषयांवरती लिखाण केले आहे काही विषय आहेत ज्याबद्दल लिहू शकतो किंवा लिहिण्याची इच्छा आहे त्यामध्ये काही प्रेमाचे काही स्त्री पुरुष संबंधावरचे जे विषय आहेत हे थोडेसे संवेदनशील असतात ते लिहिताना थोड्याशा मर्यादा येतात लिहिता येते परंतु ते सामाज समाज माध्यमांवरती प्रकाशित करणे हे थोडेसे अवघडल्यासारखे होते वयाचा पेशाचा विचार करता या विषयावर लिहिणे थोड्याशा मर्यादा आल्यासारखे वाटतील खरं तर लिखाण स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे प्रत्येकजण आपल्या भावना व्यक्त करू शकतो लिखाणाच्या द्वारे परंतु काही विषय हे असे असतात की जे समाजामध्ये मांडणे हे तेवढेसे स्वातंत्र्य असल्यासारखे नसतात तिथे लिहिण्याच्या मर्यादा येतात त्यामुळे ते मर्यादा असलेले जे विषय आहेत ते थोडेसे संवेदनशील असतात आणि ते लिहिणे हे वयानुसर वयानुरूप किंवा पेशानुसार थोडेसे कठीण जाते पण त्या विषयावरती आपण लिहू शकतो आपल्या भावना व्यक्त करू शकतो अशा विषयांबद्दल येण्याची माझी इच्छा आहे परंतु ते प्रकाशित करणे किंवा ते समाज माध्यमांवरती प्रसिद्ध करणे हे थोडेसे कठीण होऊन बसलेले आहे पण असे कोणतेही विषय नाहीत की जे वर्ज्य आहेत आपण ज्या विषयांवरती आपण लिहू शकतो फक्त अश्लील विषय जास्त किंवा शिवराळ भाषा असलेले विषय आपण आपल्या माध्यमातून लिखाणातून मांडू शकत नाहीत त्यामुळे थोड्याशा मर्यादा त्याच्यावरती येत असतात परंतु लेखक म्हटलं की त्याला लेखणी स्वातंत्र्य असते तो आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी या लेखन माध्यमाचा वे वापर करू शकतो आणि त्याच्या मनातील विषय तो समाज माध्यमांपर्यंत किंवा समाजापर्यंत आणू शकतो त्यामुळे काही अश्लील विषय ब सोडता वगळता इतर कोणत्या विषयावरती लिहिणे वर्ज्य आहे असे मला वाटत नाही